ऑनलाईन साईट्स फक्त फेसबुक वाप पाहतो आम पाहाते मी फेसबुकवर पाककृत्या वगैरे येतात म्हणून ते पहायचं आणि कोणती वॉल हँगिंग वगैरे हँंगिंग वॉल काळायचं करून त्यापासून काय बनवता येईल हे पाहून क तयार करता तयार करते मी एक करून पाहिलं फेसबुकवर पाहूनच बाकी काही नाही पाककृती वगैरे आवडते तिच्यावर काय काय कस कसं बनवता येते काय आणी खाण्यासाठी नाश्ता वगैरे तेच वरे पुन्हा अजून कपड्याचे कपड्यासाठी मिशो वगैरे ते पाहतो आम्ही कप ऑनलाईन कपडे घेण्यासाठी फेसबुकचाच जास्त वापर आहे बाकी नाही कोणता